हॅलो हां तेजस्विनी काय करत आहे बरं मी काय म्हणते चलते का ट्रीपला हो जगत मंदिरला जाऊ म्हटलं छान आहे तिथं पाहण्यासारखं आणि थोडासा वेळ चांगला म्हणजे तिथे गेला की थोडं बरं वाटेल आपल्याला कुठंतरी असा वेळ घालावासा वाटलं मनाला जगत मंदिर यवतमाळला आहे हो यांनी पाहिलं आमच्या इथच्या यांनी तर हे म्हणत होते जा जा म्हणे एखाद्या वेळेस पहायला आता त्यांनाही सोबत घेते आणि तू पण तुझी फॅमिली सोबत घे पूर्ण आणि मी काय म्हणते टिफिन वगैरे घ्यायचे का सोबत मग हो हो ते बरोबर आहे म्हणा नाही मला असं वाटलं नाश्ता वगैरे करायचा का बा बाहेर म्हणून त्याच्यासाठी विचारत आहे जाऊ दे ना मग आपण आपल्या घरूनच बनवून जास्तीचं घेतलेलं आहे एखादं कोणी असलं बसलेलं तर त्यालाही आपण देऊ शकतो जेवण तर घेऊ मग आपण टिफन टिफिनच घेऊ घरून नाही नाही का अशी इच्छा आहे बा माझी आणि केव्हा चलते मग

कधी म्हटलं उद्या नाही तर परवा हो का म्हणजे परवाला वेळ आहे का तुला बरं किती वाजता निघायचं बरं बरं म्हणजे रात्रीचं जायचं का मग आपण हो हो चालते चालते काही हरकत नाही ना हो हो नसते बरोबर आहे बरोबर आहे आणि लहान मुलं असल्यावर थोडंफार आपल्याला म्हणजे सावलीचं आवश्यक आहे नाही का बरोबर आहे बरोबर आहे असं आहे ते नाही का ठीक आहे मग कर तयारी परवाची हो हो ठीक